कोकणामध्ये खासकरून गणेशोत्सवानिमित्त किंवा अन्य कोणत्याही सणासाठी किंवा कोणत्याही प्रसंगी फुगडी किंवा नमन हे लोकप्रिय नृत्य गणेशोत्सवामध्ये किंवा इतर ठिकाणी साजरे केले जातात कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात अकरा दिवस याची अकरा दिवस हे नमन किंवा नमन किंवा फुगडी घातली जाते यामध्ये बायका बायका खासकरून बायका नृत्य सादर करत असतात ह्या फुगडी हे कोकणामधील प्रसिद्ध असं लोकप्रिय नृत्य आहे सादरीकरण करतात त्यानुसार रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असं नृत्य नमन आहे ते कोणत्याही कोणत्याही उत्सवात किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये नमन हे साजरे केले जातात ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची खूप प्रसिद्धी आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही नमन केले जाते पण ते ठराविक ठिकाणी साजरे केले जातात जास्त करून जर आपण बघितलं तर कोकणामध्ये जास्त ते फुगडी किंवा फुगडी किंवा शिमगा उत्सव असतो त्याठिकाणी हे नृत्य केले जातात